राज्याच्या अर्थव्यवस्थाला हातभार लावण्या लावण्यासाठी राज्यामध्ये जे काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत किंवा ज्या काही प्रसिद्ध वस्तू आहेत त्या कशा जगप्रसिद्ध होऊ शकतात किंवा त्याच्यापासून कसं बाकीच्यांना रोजगार भेटू शकतो मग त्याच्यामध्ये तुमची त्याच्यात पर्यटन असू शकते किंवा तुमची स्किल डेव्हलपमेंट असू शकते किंवा तुमचे वाहतूक असू शकते किंवा तुमच्या जे खायच्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही येणारे पर्यटकांना कशा देऊ शकता कशा विकू शकता आता त्या ठिकाणी खूप जास्त जर पर्यटक येत असेल तर न तिथे ज्या वस्तू आहेत त्या लवकर विकतील त्याच्यामुळे किंवा खूप गर्दी होईल तर त्याच्यामुळे तेथील लोकांना खूप जास्त प्रमाणात रोजगार भेटू शकताे असे माझे एका एक एका गोष्टीविषयी माझे एक मत आहे